मला स्वयंपाकामध्ये वेळ घालवायला करीबन एक दोन तास आवडेल आणि ते बनवण्याकरिता जे त्या बनवण्यासाठी जे सामग्री लागणार त्यांना मी स्वतःहून जाणून आणि समजून घेण्यापूर्वीस ते कार्य मी नंतर करणार आणि मला तर सगळ्यात जास्त जे माझा फेवरेट आहे ते आहे बिर्याणी बिर्याणीमध्ये जे सामग्री लागतो जसं के गरम मसाला अणि प्याज अणि लसूण वगैरे हे सामग्री लागते त्यांना मी ते त्यांच्या टेस असते की कधी टाकावं लागते आणि किती वेळपर्यंत जे शिजवावं लागते ते आम्ही स्वतः समजूनच ते मी कार्य नंतर मी ते करायला मला ते आवडते